नमस्कार मी रसिका म्हापसेकर मी आणि माझे मित्र काही दिवस गेले एका सहलीचे नियोजन करत होतो आणि फायनली आता ते आमचं नियोजन सक्सेस झालेलं आहे तर आम्ही महाबळेश्वर येथे जाण्याचं ठरवलं आहे त्यासाठी आम्हाला एका कारची आवश्यकता आहे मी तुमच्या गाड्या भाडे घेऊन भाड्यावर देणे याबद्दल ऐकले आहे तर मला तुमच्याकडून एक दिवसास चार दिवसासाठी एक कार भाड्यावर हवी होती आम्हाला ती स्वत ड्राईव करण्यासाठी हवी आहे तर तुम्ही मला ती देऊ शकाल का हे आणि त्यासाठी जे भाडं म्हणजे प प्रत्येक दिवसाचं जे भाडं आहे त्याबद्दल अधीक माहिती सांगू शकाल का ओके मला ती चोवीस तारीखपासून अठ्ठावीस तारीखपर्यंत चार दिवसांसाठी कार हवी आहे बरं बरं ठीक आहे असं आहे का चालेल आम्हाला हो हो आम्हाला अगदी चार दिवसासाठीच हवी आहे आम्ही काळजीपूर्वक वापरू हो प्लीज तुम्ही आम्हाला स्वत ड्राईव करण्यासाठी देऊ शकाल का बरं भाड्याचे पैसे आणि ज्या काही अद अधीक फॉरमॅलिटीज असतील त्याबद्दल तुम्ही मला मॅसेज करून कळवा थॅंक्यू तुम्ही आमच्या कॅबसाठी म्हणजे कारसाठी नोंदणी करून घ्या आम्ही चोवीस तारीखला सकाळी येऊन गाडी तुमच्या तिथून पिक करू धन्यवाद थॅंक्यू